काय करत आहे गं यालो मी काही नाही बसून आहे हो यार मला जमत नाही आहे चालते का वर्धेला घेऊन मला चला आपण तिथे जे जे आहे ते पाहून येऊ आपण वर्धा घुमून येऊ मला हो तिथे घुमात आहे पार्कमध्ये जात आहे हो येते हो येते मी मला खूप छान वाटेल तिथं येईल तर हो हो तिथे काय काय आहे अच्छा जाऊ आपण अच्छा हो हो चल जाऊ आज आपण येईल बारा एक वाजता हो